शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून शेतकरी एक पालन पोषणकर्ता प्राणी जे जसे की त्यामध्ये बैल झाले गाय शेळी बकरी या अश या प्राण्यांच्या कचऱ्यापासून शेतकरी खूप प्रकारचा उपयोग करतो कारण शेतकरी ह्याव सध्या तो वावरामध्ये असतो त्यामध्ये तो त्या कचऱ्याचा उपयोग करून त्याच्या वावरामध्ये चांगल्या प्रकारचे पीक घेतो त्या प्राण्यांच्या कचऱ्यापासून तो रासायनिक खते किवा कंपोस्टिंग खत म्हणून वापरतो त्यामुळे त्याच्या शेतामध्ये सर्वात जास्तीत जास्त उत्पन्न येते आणि आणि त्या प्राण्यांच्या कचऱ्याचा खतामध्ये रूपांतर करून ते जर तुम्ही वावरा वावरामध्ये टाकतात त्यामुळे त्यांची जमीन ही उगवजन होते आणि त्याता त्यांना खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो त्यामुळे ते सर्वात जास्त शेतकं प्राण्यांच्या कचऱ्यांचा वापर हा खते बनवायसाठी करतात आणि त्यापासून ते जास्तीत जास्त उत्पन्न किंवा त्यांची जमीन ही उगव तयार करून घेतच असतात